अरे अक्षय त्या दिवशी दिसला होता तू तर तू या इथे पिऊनच्या पोस्टवर लागला आहे का अच्छा नाही त्या दिवशी दिसला का नाही म्हणून विचारलं मी तरं केव्हापासून लागला तू म्हणजे तुला काय माहीत वगेरे आहे की पीउनच्या रिस्पॉनसिबिलिटीज वगैरे कसं काय राहतात हे बघ मी तर माझे पाचएक वर्ष झाले या कॉलेजमध्ये तर जितकं मला माहीत आहे पिऊनचे रिस्पॉन्सिबिलिटीज त्यानुसार घर पिऊनची कसं फाईल आपल्या ऑफिसमध्ये फाईल्स वगैरे सांभाळणं आणि रजिस्टर सगळ्यांचं हजेरी वगैरे ज्याचे सर्व बुक शेल्फमध्ये लावणं वगेरे सगळ्यांं ते पिऊनची रिस्पॉनसिबिलिटी असतात तर हे सगळं तुला माहीत पाहिजे पहिलेपासूनच तर तुला अगोदरच काही माहीत असेल अच्छा म्हणजे तुला काही माहीत नाही नतर मला विचारावं लागेल सुपरवायझर वगैरे तर मी त्यांना त्यांच्याकडून विचारून तुला कळवतो ती आपला म्हणजे कॉ आपली प्यूनची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे काय असते तर आणि तुला सांगतो की म्हणजे आपल्या म्हणजे पिऊन पिऊनची मेन वर्क काय असते त्याला काय करावं लागते ते सगळे मी तुला कळवतो तर तू आहे ना आता रोज म्हणजे सुट्ट्या वगैरे नाही ना तुझ्या होय मी एक तर सुपरवायझर देणार नाही तर मग मी माझ्याकडून तुला सांगेल मी आता एक हप्ता सुट्टीवर आहे पण त्या त्याच्यानंतर मी तुला नाही तर मी नसेल तर माझ्या गैरहजेरीमध्ये मी सुपरवायझरला सांगायला लावेल की अशी अशी गोष्ट मी पिऊनला सांगायच्या तर तू त्यांच्याकडून ऐकून टाकशील अच्छा ठीक आहे देन